मी असे म्हणू शकत नाही की मी एका गोष्टीत उत्कृष्ट आहे पण परंतु मी असे गृहीत धरू शकतो की मी काही कौशल्यामध्ये चांगला पण आहे मी खूप कमी वेळात खरोखरच छान आणि निरोगी जेवण बनवू शकतो मी स्वयंपाक करु करतो तेव्हा मी जलद आणि अचूक असतो याचे कारण की मी कोणत्याही व्यावसायिक स्वयंपाकात पारंगत नसल्यामुळे मी त्यातून उदरनिर्वाह करत नाही परंतु मला बक्षीस म्हणून माझ्या कुटुंबात कौतुक आणि प्रेम मिळते माझ्यातील एक कौशल्य किंवा मी असे म्हणू इच्छितो की माझ्यात ओळखले होते ते म्हणजे मी भावनांनी भारावून गेलो नाही मी मानसशास्त्र आणि आत्म्या मद मद्रादिवर बरीच पुस्तके वाचून त्यावर तयार केले आहेत आणि मला माझ्याबद्दल एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन दिला आणि मला माझ्या भावनांवर आण अधिक चांगले नियंत्रण दिले माझ्या फायद्यासाठी याचा वापर करण्यासाठी मी श श शहर बाजारात व्यापार सुरू केला माझ्याकडे आधीच आर्थिक पाश्चभुमी हो होते पण चार्टर्ड अकाऊंट आहे त्यामुळे त्यांची भागांची काळजी घेतली पण तांत्रिक ज्ञानाव्रिक्त भावनांची